भारतामध्ये सर्वात महत्त्वाचे सण दिवाळी दसरा हे सण आहेत आपण आपल्याला बारा महिने दिले आहेत यामध्ये बारा महिन्यामध्ये दर महिन्यात एक सण आपण उत्साहाने साजरा करतो जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत हा सण फार मोठ्या पद्धतीने आपण साजरादार करतो स श संक्रांतीला आपण मकरसंक्रांतीला आपण तीळ गुळ देऊन हे सण साजरा करतो गुढीपाडव्याला आपण आपल्या दारा मध्ये छानशी गुढी उभी करून आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आपण त्या दिवशी सण साजरा करतो त्या दिवशी आपण आवर्जून कडुलिंबाचे पाने खातो त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे गु गुणधर्म जातात ते खूप बहुमूल्य आहे कारण कडुलिंब हे शरीरासाठी उपयोगाचं आहे आपण आवर्जून कधी गुडू कडुलिंब खात नाहीत पण आपण आवर्जून पाडव्याला कडुलिंबाची पानं त्याची फुलं खातो त्यामुळे हा सण अत्यंत महत्त्वाचा साजरा म्हणून जातो त्याच्यानंतरनं आपण दिवाळी हा सणसाजरा करतो दिवाळी सण हा नेहमी पाच दिवसाचा असतो त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गाईला दही लागणे वसुबारस त्याच्यानंतरनं धनत्रदेशी लक्ष्मीपूजन बलीप्रदा पाडवा असे आपण ह्या पद्धतीनं सण साजरा करतो भाऊबीज ह्या याच्यामध्ये ह्या दिवाळीमध्ये आपल्याला पारंपरिक सुट्ट्या सरकार मान्य केले जातात पाच दिवसाच्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला ग गोड धोड फराळीची एवढं मोठे केली जाते त्याच्यामध्ये चकली शेव चिवडा करंजी अनारसे शंकरपाळे रव्याचे बेसनाचे सगळे प्रकारची लाडू आपण त्याच्यामध्ये केला जातो त्यामुळे आपल्याला हा भारता भारतातील परंपरा आणि महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो कोणत्या आहेत महत्त्वाच्या सणांपैकी हे पाडवा सण आहे आपल्याकडं आपल्याल्या नंतरनं लेक माहेरी जाते मस्तपैकी अंघोळ बिंघोळ करून छान गोड धोड केलं जातं पाडव्याला आपण काही काही कसं वाहने खरेदी करतोत घर खरेदी करतोत काही म्हणून जुमला अमूक तमूक सगळे ह्या आपण गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा ह्या दोन्ही पिरियडमध्ये आपण केला जातो सगळ्यात मोठा म्हणून सण म्हणून साजरा करतो तर आपण दिवाळी दिवाळीच्या नंतरनं येतो दसरा नवरात्र बसलेलं असत आंबाबाईचे पारणे असतात त्याच्यामध्ये त्यामध्ये आंबाबाईचे पारणे असतात त्याच्यामध्ये त्याला आपण नवरात्रामध्ये छानपैकी देवीचं कौल असतं आपल्याकडे छानपैकी दर्शनासाठी लो आपण जातो तिथून माहूर माहूरहून तुळजापूर तुळजापूरहून साडेतीन पीठाचं विद्यापीठ आपलं वणीची देवी तिकडं जातो आपण हे एवढं करून सगळं आपण त्या दिवशी नंतरनं दसरा दहन करतो नंतरनं सत्र दहाव्या दिवशी आपण दसरा साजरा करतो लंकामध्ये रावणाला मारून रामाने नंतर वनवासानंतरनं आले आणि त्याच्यानंतरनं दिवाळी साजरी केली म्हणून आपण सगळ्यात मोठा सण म्हणून दिवाळी दसरा आणि पाडवा हे तीन मुख्य सण आपण साजऱ्या केलो आणि मध्येचे असे पाहिले तर छोटे मोठे भरपूर आहेत होळी आहे गुरुपौर्णिमा आहे राम रामनवमी आहे हनुमान जयंती आहे अशा आपण अनेक प्रकारची साजरा करतो आपल्याला ना हे भरपूर आहेत का म्हणतात सण सणानुसार आपण त्याची हे करतो पूर्तता करतो कारण की आपल्या प्रत्येक सणाला आपण प्रत्येक पदार्थ ठराविक आणि वेगवेगळा असतो जसं संक्रांतीला तिळगूळ असतं तसं पाडव्याला कडुलिंबाचे पानं पुरणपोळी असं सगळं महानैवेद्य असतो दिवाळीला आपण बाकीचं सगळं फराळाचं गोड धोड खातो दसऱ्याला मात्र नवर नऊ दिवस उपास करून नवव्या दिवशी मात्र नवरात्रीची पाळणं फिरलं जातं आणि तिथं म्हणजे कडकन्या वगैरे करून आपण तिचा हे करत असतो त्यामुळे भारतातील सगळ्यात मोठे सण दिवाळी दसरा आणि संक्रांत गुढीपाडवा असे चारपाच आहे त्याप्रमाणे आपण होळी पण साजरा करतो होळीच्या दिवशी आपण अंगणामध्ये पाच गौवऱ्या घेऊन त्यालानंतरनं होळी पेटवून त्याची शेकोटी करून त्याच्यावर एखादा गडू ठेवून त्याच्या गडूमध्ये दूध घालून आपण तो दूध त्या ह्याच्यावर उतू घालतो आणि त्याच्यानंतरनं ते उतू गेल्यानंतरनं आपण त्याची होळीच्या साईडला आपण प्रदक्षिणा मारून त्याला नैवेद्य दाखवून होळी रे होळी गावची होळी बामण मेला संध्याकाळी पूळी आजारी दुपारी असं म्हणून आपण पाया पडतो अशाच प्रकारे आपले अनेक सण साजरे केले जातात